आम्ही आमच्या काजळीश्वरमध्ये सरकारी दवाखाना आहे त्याच्यामुळे आम्हाला बाहेर जाण्याची काही आवश्यकता पडत नाही आम्ही कसं जे म्हणजे आमच्याकडे कमी पैशातनी या सरकारीमध्ये आम्हाला चांगला फायदा होत आहे त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त सरकारी दवाखान्यातच औषध वापरतो आणि करोनाच्या प्रेटमध्ये पण आम्हाला इथं मोफत औषधं मिळाली इंजेक्शन पण मोफतच मिळालेले आहे त्याच्यामुळे आम्ही बाहेरगावी जाण्याची आम्हाला काही आवश्यकता पडत नाही त्याच्यामुळे आमच्या गावातच आमची खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था आहे आमची इथं सरकारी दवाखान्याची त्याच्यामुळे आम्हाला बाहेरगावात जाण्याची काही आवश्यकता पडत नाही